आवडते चित्रपट म्हणजे सांगायचं झालं जर का जॉनर त्यांचं तर कॉमेडी सगळ्यांनाच आवडतं कारण कितीही वेळ बघितलं तरी कंटाळा नाही आहेत दमलेलो असलो तर अवश्य कॉमेडी पिक्चर बघावे त्याच्यामुळे खरंच आपल्याला एनर्जी येते आणि फ्रेश वाटतं तर त्याच्यामुळे कॉमेडी तर आवडतातच आवडतात शिवाय कधी कधी थोडेफार हॉरर ज्याने खूप भीती वाटणार नाही पण थोडंसं काहीतरी वेगळं बघायला मजा वाटेल असे आवडतात किंवा बायोपिक आवडतात किंवा व्हिज्युअली आय प्लीजिंग मूवीज बघायला आवडतात उदाहरण द्यायचं झालं तर संजय लीला भंसाली त्याचे चित्रपट आवडतात कारण त्यांनी ॲज अ डायरेक्टर ज्या प्रकारे एकेक फ्रेमवर मेहनत घेतलेली असते एकेक फ्रेम ही कुठच्या कुठे नेऊन ठेवलेली असते कलेच्या दृष्टीने कलात्मकता ही ओतप्रोत बरलेली असते त्याच्या मूवीजमध्ये ते खासकरून आवडतात त्याचे मूवीज सांगायला गेले तर अनेक आहेत म्हणजे पार अगदी लहानपणीचा हम दिल दे चुके सनमपासून आत्ता आत्तापर्यंत आलेला गंगूबाई काठियावाडी असे सगळे की ज्या त्याच्या कामांमध्ये तो त्याचा एकेक ॲक्टर्स ॲक्ट्रेसेसला त्यांच्या मेकअप कॉस्च्युमपासून ते बॅकग्राऊंड आर्टिस्ट सगळ्यांकडे मेहनत जी घेतो ती दिसायला अत्यंत सुंदर दिसते त्याच्यामुळे असे चित्रपट मला खूपच आवडतात त्याचे बाजीराव मस्तानी ही जी काही त्यांनी सत्य कठ घटनेवर आधारित मूव्ही काढलेली आहे त्याच्यातले बाजीराव आणि मस्तानीचे एकेक दागिने कपडे आणि त्यांचे सेट्स त्यांचे डान्सेस कोरिओग्राफी हे अतिशय स्तुत्य आहे